हॅलो हां बोला हां बोल ना काय झालं का बरं तू वेळ नाही देत का बिझी राहत असेल एकदा मोबाईल घेतला की एक दोन तास मोबाईल बघत राहते का हे बघ कसं असते मोबाईलचं वेड लागते एकदा पाहायला लागलं की ते वॉट्सअप बघू दे फेसबुक बघू दे इंस्टाग्राम बघू दे ते व एक एक ऑप्शन येत राहतात आणि बघत राहतात त्याच्यामुळे ते वेड लागते लहान मुलांना का बरं कार्टूनचं वेड लागते त्या त्यासारखंच मोठ्या माणसांना पण वेड लागते मग मुलं पण म्हणतात की आईबाबाच तर पाहतात मग आपण का नाही पाहत तर मुलं पण त्यावरच गेम खेळतात हे करतात त्याच्यामुळे कसं नाही ह्याच गोष्टी म्हणजे मा एकमेकांना वेळ देऊ शकत नाही ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेम्स निर्माण होतात

हे बक्कस होते त्या दोघांच्या भांडण्यामध्ये मुलां मुलांवर वाईट संस्कार होते मुलांना असं म्हणजे ते आपल्यासोबत काही गोष्टी शेअर नाही करू शकत त्यांना असं वाटते की आपले आईवडील सतत रागवत राहते सगळंच एकमेकांना बोलत राहते भांडत राहते तर त्यांना असं वाटते की म्हणजे आपण काय सांगायचं बा म्हणजे जे गोष्टी त्यांनी सांगायला पाहिजे ते आपण आपल्यापर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे काय होते की मुलं आपल्यापासून गोष्टी लपवायला लागतात त्यासाठी आपण मुलांना म्हणजे असं खेळतं मिळतं घरात जर वातावरण राहलं तर प्रसन्न राहतात आणि मुलं पण चांगल्या आपल्याशी बोल बोलू शकतात आणि झालेला सगळा प्रसंग माझ्या शाळेत असं झालं तसं झालं प्रत्येक गोष्टी शेअर करतात त्यामुळे कसं होत आहे की मुलांना पण एक म्हणजे एक आई आपली म्हणजे चांगली मित्र मैत्रीण आहे बा आपण तिला सगळं सांगू शकतो त्यामुळे सर्व मुलं आपल्याजवळ सगळ्या गोष्टी सांगतात आपण जर सतत चिडचिड करत राहिलं भांडण करत राहिलं त्याचा मुलांवर पण परिणाम होत असतो त्यामुळे बघ तू विचार कर बरं ठीक आहे यावर विचार कर आणि सुचव मला बाय